महाराष्ट्रातील मुलांना तरी मराठी भाषा शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण ती त्यांची मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून दिलेलं जे शिक्षण असतं ते अतिशय चांगल्या पद्धतीनी समजू शकतं आणि आता अर्थातच स सायन्स हा विषय जर घेतला शास्त्र हा विषय जर घेतला तर कदाचित आज आपल्याला शास्त्रामध्ये तितके मराठीचे शब्द पर्यायी शब्द उपलब्ध नाही आहेत इंग्रजी शब्दांच्यासाठी तर शास्त्र गणित हे विषय अलीकडे सगळीकडे इंग्लिशमधनं जे शिकवले जातात ते ठीक आहे पण मराठी भाषा मात्र त्यांना आलीच पाहिजे संपूर्ण शिक्षण जरी मराठीत नसलं तरी भाषा म्हणून मराठी भाषा येणं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना अत्यावश्यक आहे यात काही शंका नाही